नमस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं वाचेल तोच वाचेल त्यामुळे शिक्षण हवं आणि शिक्षणानी माणूस हा बुद्धिमान होतो आणि त्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं चांगली संगत वाईट संगत ही पण कळते परंतु हे करत असताना अशी पण आपल्या समाजातील काही घटक पक्ष आहेत की ज्यांना आत्ता सोप्या पद्धतीने शिक्षण घेता येत नाही उदाहरणत द्यायचं झालं तर आपल्यात काही दुर्दैवी अंध आहेत काही दिव्यांग आहेत की ज्या लोकांना शाळेपर्यंत येता येत नाही येता आलं तरी त्यांना वाचता येत नाही मग या शिक्षण व्यवस्थेने काय केलं आहे किंवा काय करावं तर ब्रेल लिपी अंधांसाठी पुस्तकं त्याने बनवलेत की जेणेकरून काही तज्ञ या अंध विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांगांसाठी काही विशेष प्रशिक्षण घेतलेले शिक्षक शिक्षिका या शाळेने रुजू केलेले आहेत तसंच काही जे कोणी निरक्षर असतील त्या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी त्यांना अतिशय सुरुवातीपासनं बाराखाडीपासनं शिक्षण व्यवस्था शिकवण्यासाठी काही शिक्षकही रुजू केलेले आहेत त्यामुळे अशा या गरजू विद्यार्थ्यांकरता अशा काही सुविधा या आता शिक्षण संस्था करत आहेत आणि शासनदेखील या सर्व व्यवस्था प्रत्येक शाळेत असाव्यात याचा पाठपुरवा करून त्या आहेत की नाही याची खात्री करत आहेत अजून एक सांगायचं झालं तर अनेक दूरगाव गावातनं मुलांना जवळपास किंवा जवळच्या ठिकाणी शाळा नाहीत अशा ठिकाणी शासनाने मुलांसाठी किंवा काही जेष्ठ नागरिक पण तरी ते साक्षर होऊ इच्छितात अशांसाठी रात्र शाळा

फुकट मोफत चालू केलेलं आहे अशा अनेक सुविधा आत्ता शासन घेत आहे तसंच आत्ताचं जग संगणीक जग असल्यामुळं अनेक शाळांना काही सेवाभावी संस्था कॉम्प्युटर्स संगणक दान देतात जेणेकरून या विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती जे जगात चाललंय ती त्यांना मिळू शकते असे अनेक सुविधा ज्या नाही आहेत त्या होण्यासाठी अनेक संस्था एकत्रितपणे काम करत आहेत आणि करत राहतील धन्यवाद